नमस्कार माझं नाव लक्ष्मी आहे माझ्या दैनंदिन आयुष्या मध्ये मी मेकअप साध्या पद्धतीनेच करते कारण मला दररोज शेताला जावे लागते त्यामुळे मी फक्त फेर अँड लवली क्रीम आणि पाऊंड्स पावडर वापरते याच्या वेगळं मी शेतात जाण्यासाठी काहीही वापरत नाही कारण की उन्हामध्ये काम करत असताना शेतामध्ये आमचा जास्त मेकअप केला तर चेहरा काळा पडतो आणि चेहऱ्या चेहऱ्यावर धब्बेसुद्धा पडतात त्यामुळे आम्ही शेतात जातो म्हणून आम्ही साधा साधा मेकअप करतो पण जर काही कार्यक्रम असेल कुठं लग्न असल नाही क घरी कोणता सण असेल तर आम्ही पार्लरमध्ये जातो आणि मग नंतर चेहऱ्याचा फेशवाॉश करतो चेहऱ्यांना फाऊंडेशन लायतो मग आणि नंतर प्लेकिंग करतो त्यामुळे आम्ही हे मेकअप केल्यावर कोणीही कार्यक्रमा मध्ये चांगले दिसतो पण जर आम्ही शेतामध्ये हे सर्व काही करून गेलो तर आमचा चेहरा खराब होते त्यामुळे आम्ही कधीही शेतामध्ये हे वापरत नाही कार्यक्रमाला किंवा लग्नाला जातांनाच हे असे आम्ही मेकअप चे सामान वापरतो